गाणं म्हणताना आपल्या एक्सप्रेशन छानच असाव्या असं मला तरी वाटतं हाताचे हावभाव म्हणा चेहऱ्यावरील एक्सप्रेशन हा व्यवस्थित दिसल्या तरच गाणं आपण म्हणालेलं इतरांपर्यंत व्यवस्थित पोचतं आणि मनापासून तल्लीन होऊन गाणं म्हटलं तरच ते सुंदर येतं मनापासून अगदी मनातून आई जशी आपल्या मुलाला अंगाई गाताना अगदी मनापासून म्हणते तसंच तल्लीन होऊन इतरांसमोरही म्हणताना आपण जर म्हटलं तरी तुमचं गाणं नक्कीच सर्वांना आवडेल आपल्या चेहऱ्यावरचे भाव म्हणा आनंदाचे मनापासून तल्लीन होऊन तर ते गाणं नक्कीच सुंदर असेल आणि इतरांना आवडेल